माझ्या घरी खूप साऱ्या ब कलमं लावल्या बगीचा आहे छान फुलायची झाडे आहे फळाची झाडे आहे आम्ही छान बगीचा केला आहे म आमच्या घरासमोर छान केळीची जांभळाची सिताफळाची आंब्याची बाग लावली आहे छान आहे मस्त त्याला फळं लागली आहे माझ्या शेतात पण आम्ही खूप सारे बगीचा लावला आहे केळ केळी केळीची चिक्कूची झाडे लावली आहे द्राक्षाची झाडे लावली आहे खूप छान आहे खूप छान रोज लागते मस्त खाते पण मुलं